नमस्कार मित्रहो तर आज सामान्य मुद्दा की किंवा ज्वलंत मुद्दा जो झाला आहे पूर्ण संपूर्ण भारतभर तो म्हणजे शेतकरी आत्महत्या आहे ते शेतकरी आत्महत्या का होतात त्याची कारणं कोणती आहेत हे तुम्हाला सांगू इच्छितो सर्वप्रथम जे आहे सरकारचे जे काही गलत धोरणं आहेत त्यामुळे शेतकरी आत्महत्या जास्तीत जास्त वाढलेली आहे त्याच्याच बरोबर निसर्गाचा लहरीपणा आहे नापिकी आहे यामुळे सुद्धा शेतकऱ्यांचं जे आत्महत्यांचं प्रमाण हे जास्त वाढलेलं आहे तर सरकार यासाठी काय काय मदत करू शकते ते मला सांगू श सांगू शकतो तुम्हाला की सर्वप्रथम शेतीसाठी कर्ज उपलब्ध करून देणे तर महाराष्ट्र गव्हर्मेंट असो की सेंट्रल गव्हर्मेंट असो यांनी शेतकऱ्यांना शेतीसाठी मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून द्यावं त्याचबरोबर आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी याचं प्रशिक्षण देणं त्यांना या योजनेबद्दल सांगणं या विविध प्रकारच्या ज्या योजना आहेत ह्या कशा राबवायच्या हे शेतकऱ्यांना सांगणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर ज्या शेतकरी आत्महत्या आय त्या थांबवण्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे गव्ह गव्हर्मेंटकडून पावलं उचलली जाणे पाहिजे याबद्दल माहिती सांगणं हे बी सरकारचं काम आहे तसेच शेती शेतीबद्दल सुद्धा आपण सांगू इच्छितो